या भागामध्ये बाईक चालवताना भरपूर अडथळे येतात एकतर सगळ्यात आधी महत्त्वाचं कारण म्हणजे इकडचे रस्ते जे आहेत ते अजूनही शहरी भागामध्ये चांगले रस्ते आहेत त्याच्यानंतर हायवे वगैरे पण झाले आहेत पण तिथे आपण म काही हायवे असे आहेत जसं समृद्धी महामार्ग तिथे आपण बाईक नाही नेऊ शकत दुसरे श्टेट हायवेज वगैरे आहेत तिथे तर रस्ते थोडे बरे आहेत पण गावाकडे वगैरे जाताना किंवा दुसऱ्या नेरला जाताना किंवा कारंज्याला जाताना जो रस्ता आहे तो भरपूर खराब आहे तर ते एकतर ते खराब रस्त्यांचा एक हे येतंच म्हणजे कधीही आपण कोणत्याही खड्ड्यात आपली गाडी जाऊ शकते रात्रीच्या वेळेस रस्त्याला लाईट्सपण नाही आहेत बऱ्याचपैकी भागामध्ये त्याच्यानंतर हां थोडे जंगली ब ज यवतमाळच्या जवळच जंगली भाग पण भरपूर आहेत डोंगर व दऱ्या आहेत तर तिथे आपल्या वन्य प्रानीपण भरपूर प्रमाणात आढळतात जसे वाघ पण काही लोकांना दिसल्या मला नाही दिसला पण लांडगे चित्ते वगैरे आहेत अस्वल आहेत तर ते ते कधीही रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळेस प्रवास करणं तसं धोक्याचं आहे त्यामुळे मी रात्रीच्या वेळेस प्रवास करण्यासाठी टाळतोच जास्त करून हवामानपण एकतर दिवसापण उन्हाळ्यामध्ये एवढे जास्त उष्णता असते गरमी असते की माणूस ससा भाजून निघेल एवढं म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस सेहेचाळीस डेग्री तापमान जातं उन्हाळ्यामध्ये ते पन्नास डिग्रीच्या आसपास पोहोचतं त्यावेळेस त्या हवामानामध्ये बा ब बाईक्स चालवणं कठीणच असतं त्याच्यानंतर पाऊस पण कधीही होतात स्कल आता मार्शमध्ये मं महिन्यामध्येपण मार्च एप्रिल महिन्यामधे पण अवकाळी पाऊस झाला होता आणि पावसाळ्यात पण कधीकधी एवढा पाऊस पडतो की पूर वगैरे येतो आणि पावसामध्ये पण बाईक चालवणं कठीण असतं म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतूंमध्ये पाऊस बाईक चालवणं कठीण असतं हिवाळ्यामध्ये एवढी जास्त कडाक्याची थंडी पडते की विचारू नका तर आपल्याला जर बाईक्स चालवर जायचं असेल तर हँडग्लोव्ज वगैरे घालून जावं लागतं तसं तिन्ही ऋतूंमध्ये बाईक चालवणं एक आव्हानच आहे तरीपण बाईक म्हणजे आपलं इकडून तिकडे जाण्यासाठी एक किफायतशीर म्हणजे स्वस्तामध्ये केला जाणारा प्रवास आहे कारण जर आपल्याला एसटीनी जायचं बसनी जायचं तर एश्टी बस म्हणजे आपल्या जे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं त्या ठिकाणापर्यंत जाणार ना जात नाहीत आणि दुसरं ते हायवेला वगैरे सोडतात रोडवर सोडतात तिथून आतमध्ये जाण्यासाठी काही साधन नसतं त्यामुळे जर इकडेतिकडे जायचं असेल बहुतेक ठिकाणी आपल्याला आम्हाला बाईकनीच जावं लागतं मित्रांबरोबर कुठे सहलीला जायचं असेल बाईक रॅली वगैरे काढायची तर ती पण आम्ही या भागामध्ये नाही काढत पण हो नाशिक वगैरे तिकडे जाताना बाईक रॅली वगैरे काढतो तिथे एवढं जास्त म्हणजे प्राब्लम येत नाही रस्ते बरे आहेत काही ठिकाणी ते आम्हाला माहिती आहे की हे रस्ते खराब आहेत तर ते रस्ते आम्ही त्या रस्त्यांवरून जाणं आम्ही टाळतो आणि बाईक रॅली वगैरे वर्षातून एखाद वेळेस मित्रांबरोबर काढतो